आमच्या परिसरातील प्रमुख माध्यम किंवा मनोरंजन उद्योग म्हणायचं झालं तर मी मुंबईत राहतो त्याच्यामुळे चित्रपट उद्योग चित्रपट नगरी चित्रनगरी किंवा फिल्म सिटी आपण म्हणतो तिकडे त्याविषयी बाहेरच्या लोकांना फार आकर्षण आणि मुंबईचा समुद्र किनारा आहे तर तोही लोकांना पाहायला आवडतो तर अ मुंबईतले जे सिने अभिनेते जे राहतात त्या त्यांचे बंगले पाहणं हेही लोकांचं एक आकर्षणाचं हे असतं अ म केंद्रबिंदू असतो की तिकडे अमिताभ बच्चन कुठे राहतो शाहरुख खान कुठे राहतो हे लोकांना बघायला आवडतं तर ते बाहेरच्या लोकांसाठी ते एक आकर्षण आहे तसंच मुंबईत समुद्रकिनारा आहे मुंबईत एक छान जंगल आहे तर ते त्याही गोष्टी हे मुंबईचं एक आकर्षण आहे मुंबईत काही म्युझियम्स आहेत अ वस्तुसंग्रहालयं आहेत प्राणी संग्रहालय आहे मुंबईत मुंबईला एक सुंदर काही असे किनारे समुद्रकिनारे लाभलेत तर त्या गोष्टी लोकांना बघायला आवडतात मुंबईत अलीकडच्या वर्षात झालेले बदल म्हणजे चित्रपट लोकं घरातही आजकाल बघू शकतात सगळं त्यामुळे तसा तो एक बदल म्हणता येईल की नेटफ्लिक्स आणि हे सगळं ओ टी टी आपण ओव्हर द टॉप ओ टी टी जे आपल्याला ऑनलाइन बघता येतात गोष्टी तर तो एक थोडासा बदल झाला आहे कारण बाकी टीव्हीवरच्या सिरीज वगैरे त्या कधीही बघता येतात ऑनलाइन ॲप्सवरती तर तो एक अलीकडच्या वर्षात झालेला बदल आहे आणि जे जुने चित्रपट म्हणजे मारहाण आणि असे असे जे सगळे पिक्चर होते त्यापेक्षा जास्त आता ज्यात चांगला चांगला आशय असेल चांगला एक संदेश देणारा चित्रपट असेल तो बघायला आजकाल लोकांना जास्त आवडतो तर अ मुंबईतले हे एक मनोरंजनाच्या आपल्या माध्यमात थोडासा तो बदल झाला आहे की लोकांना भाव बा आशयघन चित्रपट बघायला जास्त आवडतात